पोहणे क्रिकेट खेळणे गिर्यारोहण यासारख्या तुमच्या घराबाहेर खेळल्या जाणाऱ्या कोणत्याही खेळात तुम्हाला मजा येते सर्वप्रथम पोहा मला पोहता येत नाही त्यामुळे पोहोण्याचा काय विषय येत नाही दुसरा ऑप्शन आहे क्रिकेट खेळणे तर हा क्रिकेट खेळायला मला खूप आवडतं कारण लहानपणापासूनच क्रिकेटचं एक वेड आहे खेळाबद्दल मला असं वाटतं की भारतामध्ये नव्याण्णव टक्के लोकांना क्रिकेटचं वेड आहे कारण इथे बरेच लोक क्रिकेट खेळतात आणि आपल्या मध्ये क्रिकेटचे वेड भरपूर आहे मी लहानपणापासून खूप क्रिकेट खेळत आलो आहे का आम्ही शाळेमधून आल्यानंतर कारण शाळेत असल्यापासून मी क्रिकेट खेळतोय शाळेमधून आल्यानसं दर संध्याकाळी आप आम्ही सगळे मित्रपरिवार जमून आम्ही बाहेरच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळायला जायचो सगळे जमून खूप मजा येते क्रिकेट खेळताना पहिल्यांदा आम्ही अंडर आम खेळायचो जेव्हा लहान होतो ज हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे मग ओ ओवरमध्ये खेळायला लागलो त्यानंतर खेळता खेळता व्यवस्थित रोज आमचं खेळणं व्हायचं रोज प्रॅक्टीस व्हायची त्यानंतर गावात किवा शाळेमध्ये पण आमचे हे टुर्लामेंटस् व्हायचे मग त्यामध्ये आम्ही सहभागी व्हायचो त्या मॅचमध्ये आम्ही खेळायचो त्याच्यानंतर गावामध्ये जे असतात गाव गावामध्ये पण स्पर्धा व्हायचे क्रिकेटचे त्यामध्ये पण आम्ही भाग घ्यायचो आमची एक टीम बनवली होती तिथे भाग घेऊन आम्ही क्रिकेटच्या मॅचमध्ये टु टुर्नामेंट्समध्ये आम्ही खेळलोय आणि बरीच आम्ही पारिषो पारितोषिकं पण जिंकलोय बरीच न मॅच पण आम्ही गेम पण जिंकले आहेत खूप खूप मजा येते हा खेळ खेळताना क्रिकेट खेळ असं म्हणजे पूर्ण आता पण आम्ही जेव्हा जॉबवरून घरी वगैरे येतो कामावरून घरी येतो जेव्हा सुटीचा आमचा दिवस असतो विकेंडला वगैरे आम्ही खेळतो तेव्हा म्हणजे असं होतं की दिवस पूर्ण आठवडा आमचा कामात तणावाचं काम असतं कामावरचं टेंशन असतं आणि काय असतं थकान असते ती पूर्णपणे जेव्हा मी विकेंडला खेळायला बाहेर निघतो जेव्हा सुट्टी असते तेव्हा आम्ही खेळायला बाहेर निघतो तेव्हा क्रिकेट खेळल्यानंतर पूर्ण म्हणजे रिलॅक्स व्हायला होतं एकदम शांतता नुसतं समाधान वाटतं पूर्ण टेंशन आहे जे सगळं विसरून जायला होतं खूप मजा येते खेळायला तुम्ही पण खेळून बघा